आमच्या परिसरात आरोग्यसेवेचं जर बोललं तर ते खूप चांगल्या प्रकारे आणि आता तर आरोग्यसेवांमध्ये एवढं एवढ्या सुधारणा झाल्या आहेत की लोक आरामाने आपल्या कोणी रुग्ण असेल कोणाला काही प्रॉब्लेम होत असेल तर त्यांना फटाफट आपण रुग्णालयांपर्यंत पोहोचवू शकतो व त्यांच्या आरोग्यासाठी जे काही महत्त्वाचं आहे सध्या जी जी सुविधा त्यांना हवी आहे ते सगळं भेटू शकतं लोकांना सरकारी जे रुग्णालय आहेत ते खूप प्रगती करताय आता खूप गोष्टी सुधारल्या आहेत आपण कोणाला काही त्रास होत असल्यावर एक फोन केला की लगेच रुग्णवाहिका आपल्या रुग्णाला घ्यायला आपल्या दारापर्यंत येते त्याच्यामुळे मग ती एक प्रॉफ़िटेबल गोष्ट आहे जी रुग्णाला लवकरात लवकर हॉस्पिटलला पोहचण्यापर्यंत मदत होते वाहतूक जर नसतील तर त्याच्यामुळेही लोकांना मग थोडा वेळ लागतो जाण्यासाठी आणि त्यात आतमध्ये कोणतीही गोष्ट घडू शकतात तर आणि गोळ्या औषधं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याही रुग्णालयात सर्व पोहोचवल्या जातात त्यांच्यापर्यंत त्याच्यामुळे रुग्णालयात लोक सरकारी रुग्णालयात जाणं जास्त प्रेफर करतात